नृत्यामध्ये सांस्कृतिक फूट दूर करण्याची आणि लोकांना एकत्र आणण्याची ताकद अशी आहे माझ्या मते कारण डान्स हे लोकांना सोबत अणतं त्याला असा कोणता काही बॅ हे नाही आहे बॅरीयर नाही आणि त्या डान्समुळे असे त्याला एक कोणती तरी भाषा नाही आहे की ह्या भाषेमुळे तुम्हाला हे येतं लोकांना तुमचं कळे सग सगळ्यांनाच त्याचं हे मिळू शकतं आणि एक हे क संवाद साधण्याचा तो चांगला प्रकार आहे शब्द नसतानाही आहे आणि तसंच एक पॅशन आहे म्हणून तुम्ही सोबत आला आहात तर ते हे करून तुमचं एक्सप्रेशन आणि मूवमेंटमधून तुम्हाला दिसू शकतं आणि वेगवेगळे कल्चर सगळे डान्स सगळे सो हे येतात मग ग्रुप व पफॉर्मन्सीस होतात ते सग हे वेगळे वेग खार्मोन्स असे ते दिसतात त्याच्यामधून तुम्हाला असं हे वाटतं की मी पण याच्यात हे आहे सो सो सोबत आहे आणि वेग तुम्ही त्याच्यातून वेगवेगळे संदेश पण देऊ शकतात डान्समधून ते तुम्हाला म्हणजे डान्स आणि ड्रामा हे तुम्ही सोबत हे केलं नृत्य आणि ड्रामा तर तुम्हाला एक असा संदेश तुम्हाला लोकांना देऊ देता येऊ शकतो आणिक दोन कल्चर्स मग दोन सांस्कृतिक गटांचं तो हे हो कम्युनिकेशन वाढू शकतं याने आणि तुम्हाला असं टुगेदरनेस आणि सोबत असल्याच्या भावना पोचतात ह्याच्यात एक असा काही शब्द नाही आहे की आता हा डान्सचा प्रकार मला माहिती नाही तर मला कळणार नाही पण त्यातल्या भावना तुम्हाला कळू शकतात ह्याने सो असं ते एक युनिवर्सल लँग्वेज आहे त्याला काही बॅरियर नाही आहे सगळ्यांपर्यंत तुम्ही पोचू शकता आणि त्याच्यामध्ये एक शक्ती आहे की तुम्ही काही तरी वेगळं दाखवू शकतात त्याच्याने तुम्हाला चांगलं पण व वाटू शकतं आणि इट इट हॅज अ पॉवर टू हील अँड यूनाईट कम्युनिटीज अँड बी टूगेदर ऑल्वेज